बेरोजगारी मुळेही होते कारण बेरोज लोकांना त्यांच्या हाताला काम नाही इथे काम शोधतात लोकं पण त्यांना काम नाही आणि मग त्यांना कुठे जाणार कामासाठी म्हणून मग ते गुन्हेगारीच्या दिशेने करतात चोरी चोरी का करतात तर त्यांना एखादी गोष्ट पाहिजे असेल तर त्यांना ती भेट घेऊ शकत नाही ते विकत घेऊ शकत नाही मग ते चोरीचा अवलंब करतात